हॅलो नमस्कार अलका मॅडम बोलतात का थोडंसं काउन्सिलिंगविषयी बोलायचं होतं तुम्हाला आहे का वेळ आता हां मला क खूप बऱ्याच दिवसांपासून थोडासा प्रॉब्लेम सुरू आहे म्हणजे जसं की सध्या मी यू पी एस सी करतो आहे आणि मागच्या दोन तीन आटेममध्ये माझा माझी प्री कॉलिफाय होत नाही आहे म्हणजे अभ्यास करतो आहे पण कॉलिफाय नाही होत आहे त्यामुळे खूप जास्त टेन्शन येत आहे सध्या आणि आजूबाजूला त्या पिरियडमध्ये काही मित्र होते जे की दुरावले गेले माझ्यापासून सगळ्यांसोबत व्यवस्थित बोलता येत नाही आहे आणि झोप न लागण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे माझं म्हणजे बऱ्याचदा रात्री दोन दोन वाजेपर्यंत झोप येत नाही आणि त्याच्यामुळे पित्ताचे त्रास आणि इतर गोष्टी सुरू झाल्या आहेत तर मला असं वाटत आहे की थोडंसं काउन्सिलिंगची गरज आहे मला हो चोवीस वर्ष वय आहे हां म्हणजे याच्यामध्ये डिरेक्टली असा प्रॉब्लेम नाही आहे जसं की पुढच्या वर्षी बाबा रिटायर्ड होतात आणि किमान घरात मोठा मुलगा या नात्यानं काहीतरी जबाबदारी येते आहे आपोआप त्याने असं मला प्रेशराइज नाही केलं अजून तरी पण हो हो हो हो हो हो बरोबर बरोबर हो हो हो हो हो अगदी अच्छा अच्छा अच्छा म्हणजे साधारण आता हा अटेम माझ्याकडून कॉलिफाय नाही झाला तर माझ्या हातात सध्या एक वर्ष आहे आणि खूप जास्ती प्रेशर या का याच कारणामुळं आहे की यावेळी नाही झालं तर काय करायचं कारण बाकीच्या बऱ्याचशा वाटा बंद केलेल्या आहेत हा परीक्षा पुढच्या वर्षी मेमध्ये मे दोन हजार पंचवीस

अच्छा तुमच्या ऑफिसमध्ये हो हो कोणत्या वेळेत आलं तर जास्त बरं पडेल अच्छा अच्छा हो चालेल चालेल मॅडम नक्की ओके थँक्यू थँक्यू मॅम